मी रुपम रेस्टॉरणमधून जेवण ऑर्डर केलंत ते पण अशा ठिकाणी मी असतानी जिथे मी खूप त्या ठिकाणी मी माझा पिकअप पॉईंट टाकला होता त्या ठिकाणी खूप जास्त वादळी हवामान होतं पाऊस खूप जोरात पडत होता परत लाटा तिथे बर्फाचा पाऊस पण सुद्धा होता आणि रस्त्याने खूप जास्त पाऊस होतं पण रुपम रेस्टॉरंट जे आहे त्यांनी मला खरंच म्हणजे माझं जे मी जेवण ऑर्डर केलं होतं जेवणामध्ये जे आहे ते तीन चपाती एक वाटी मठ्ठा एक वाटी पणीर मीटर पनीर मटरची भाजी आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन आणि प्लेन राईस तर मी हे ऑर्डर जेवण केलं होतं कारण मला खूप जास्तीत जास्त भूक लागलं टेती पण त्या ठिकाणी इतका जास्त वादळी वा वाऱ्याचा पाऊस होता आणि खूप जास्त बर्फांचा पाऊस होता पण हे मी जे ऑर्डर केलं आणि त्यांना मी त्यांना ऑनलाईन पेमेंट पण सुद्धा केलेला होता पण त्या डिलेवरी बॉयनी तेवढ्या हवादान एवढ्या मान्सूनमध्ये तेवढ्या वादळी वाऱ्या पावसामध्ये तेव्हा गारांचा पावसामध्ये त्यांनी ते जे माझं जे जेवण आहे ते व्यवस्थित पोहचवून दिलं न सांडता न उबडता आणि जसं मी जेवण ऑर्डर केलं तर सेम अॅज अ तसंच जेवण होतं आणि फक्त येवढंच की त्यांना थोडूसं पोचायला जरा पाच ते दहा मिनिटं जरा लेट झाला पण मला खरंच त्या डिलेवरी बॉयबद्दल मला इतकं अभिमप्राय देऊशी वाटते की खूप खरंच छान तो मुलगा आहे त्यानी एवढा म्हणजे एवढा वादळी वारा पावसामध्ये किंवा त्यांनी मजे मला जेवण आणून दिलं त्याला कस्टमरची किती केअर आहे किंवा कस्टमरच्या ऑर्डरची किती त्याला जाणीव आहे की नाही ही कस्टमर आपल्याला आपल्या हॉटेलमध्ये किंवा आपल्या रेस्टॉरणमध्ये जेवण ऑर्डर केलं आहे हे जर त्यांना व्यवस्थित आपण पोहचवून दिलं नाही तर ते उपाशी रहातील तर त्यामुळे त्यांनी ते व्यवस्थित जेवण क्यारी केलं आणि ते ही सांडता न उबडता खूप छान आणि जेवण पण सुद्धा खूप छान होतं मला जेवण पण खूप आवडलं आणि खरंच मी त्या डिलेवरी बॉयच्या डिलेवरी पाय जो होता तो डिलेवरी मुलगा होता मी त्याच्या खरंच शाबासकी दिल आणि मी माझ्याकडून फीडबॅक म्हणून त्याला मी टेन आऊट ऑफ टेन पॉईंट्स पण मिळा देईल खरंच छान तो मुलगा होता की त्याने व्यवस्थित माझं जेवण आणून दिले एवढा वादळी वारा पावसामध्ये गारांचा पावसामध्ये तेही सुद्धा खूप खरंच छान तो मुलगा मला त्याच्याबद्दल ना खूपच असं जास्त प्रोस्साहन वाटते आणि अॅप्रिसीएट वाटते मला त्या मुलाबद्दल